हां बोला बोला मला भविष्यामध्ये खूप मोठा एक उद्योजक व्हायचं आहे

नाही टीमव्हर्कमध्ये बेश्ट असेल हो टीमवर्कमध्ये बेस्ट टीमवर्क जर मिळालं तर सफीशण आहे मग ते हां बोला बोला मी सध्या टीमवर्कमधेच काम करत आहे माझ्याकडे समजा एकूण शंभर दीडशे वर्कर आहेत आणखी बिझनेस मला काय करायचा आहे माहीत आहे जिथं मी आ सध्या बिझनेस करायचा आहे आता टीमवर्क तिथं मला सगळ्याला धरून म्हणजे शेतीविषयक शेतीविषयक त्यामध्ये मला खूप मोठं याच्यात ए हे करायचा आहे इनवेस्टमेंट करायचा आहे अन् सर्वांच्यासोबत घेऊन याच्यात ना प्रोग्रेस करायची आहे शेतीमध्ये तरी समजा आता दीडदोनशे वर्कर जर आहेत माझ्याकडं आता हे तर यांना धरून तरी मी पंचवीस तीस लाखापर्यंत करू शकतो समजा त्याच्याही अबोव करू शकतो कारण जेवढे वर्कर आहेत तेवढे धरून हो कारण माझं असं म्हणणं आहे की मी जर तीस चाळीस लाखाचं जे वर्क करून राहिलो त्यामध्ये त्यांचाही काहीतरी वाटा असला पाहिजे अन् भविष्यामध्ये हे प्रोग्रेस झाला पाहिजे अजूनही डेवलप झाला पाहिजे या उद्देशाने मी त्यामध्ये इनवेस्टमेंट करणार

हं हं बरोबर आहे बरोबर आहे

हो हो मला आता तरी समजा चाळीस म्हणजे वाढवायचीच आहे म्हणा त्याच्यामध्ये